हां मी सुट्टीसाठी जेव्हा बाहेर जाते तेव्हा माझ्या बरोबर पुस्तकंसुद्धा नेते कारण मला वाचनाची आवड आहे मी एकदा बेळगावला गेले होते तेव्हा बेळगावचा प्रवास मी एस टीनं केला होता प्रवासाचा जवळजवळ सात ते आठ तासांचा होता या तासा या तासांमध्ये काय करायचं म्हणून मी माझ्याबरोबर इयरफोनसुद्धा घेतली होती कारण मला गाण्याची प्रचंड आवड आहे थोड्या वेळ गाणे ऐकणं थोड्या वेळ वाचन करणं झोपणं ह्या तिन्ही गोष्टी मी करत होते आणि मला पुस्तकं वाचायला आवडतात त्यामुळे मी कुठेही पुस्तकं घेऊन घेऊ शकते जिथं मी प्रवास करते तिथून मी क्वचित वेळा पुस्तक खरेदी करते तर एखाद्या धर्मा देवाच्या ठिकाणी गेले तर तिथली तिथली पुस्तकं मला वाचायला आवडतात तिथली पुस्तकं मी घेते शहरावर घेतलेली पुस्तकं अशी कधी मी जास्त वाचलेली तुम्हाला कादंबरी कथासंग्रह परत कथासंग्रह छोट्या छोट्या गोष्टी मोठे मोठे मोठ्या मोठी पुस्तकं उदाहरणार्थ छावा वाचलाय मृत्युंजय युगंधर हे सारखे मोठे पुस्तकं देवांच्यावर देवांवर आधारित असलेली पुस्तकं रहस्यमय कथा या गोष्टी मला वाचायला खूप आवडतात आणि अशी कुठली विशिष्ट जागा नाही की जिथं पुस्तक वाचायला अशी विशिष्ट कुठेली जागा नाही जिथं मला पुस्तक वाचायला आवडतात प्रत्येक ठिकाणी जाऊन पुस्तक वाचू शकते मी सुट्टीवर जाताना मला पुस्तक वाचायला आवडतं कारण त्यातून आपल्याला एक छान प्रेक्षना मिळून जातो तेव्हा वेळ सत्कारणी लागतो उलट आपल्या ज्ञानात चांगली भर पडते पुस्तक हा माणसाचा एक मित्र असतो एक हजार मित्र बनवण्यापेक्षा एखादं पुस्तक वाचलं ना तर आपल्याला त्याचा खूप छान आनंद मिळतो त्यातले संवाद आपण वाचतो तो त्या आपण आपल्या जीवनाशी रिलेट करू शकतो त्यातले प्रसंग त्यातली भावना त्यातले व्यक्तिमत्व हे आपल्याला खूप काही शिकवून जातं मोठमोठ्या लोकांशी चरित्र वाचले की आपल्याला प्रेरणा मिळते त्यांच्या जीवनात काही प्रसंग काही प्रसंग घडले असतील त्यांनी सगळ्या प्रसंगांवर कशी मात केली ते कशे पुढे गेले त्यातून आपल्याला जगण्याचा एक विशिष्ट मार्ग मिळतो जर आपल्याला एखादा बिझनेस करायचा असेल आपली इच्छा असेल तर आपन यात वेगवेगळ्या बिझनेसमनची बिझनेसवूमनची पुस्तक वाचायला हवीत त्यांच्या अनुभव पण वाचायला हवे त्यामुळं आपल्याला खूप छान मार्गदर्शन मिळू शकते आणि आपल्या जगण्याला विशिष्ट दिशा मिळू शकते